हॅलो

कोणती पुस्तकं पाहिजे हे सगळं मिळतात आमच्याकडे डिस्काउंट का हां ना डिस्काउंट काटून मिळतील तुम्हाला तुम्ही या दुकानात पंचवीस टक्के जास्त घ्यायचे असतील तर चार पाचच्यामध्ये या चार पाचच्यामध्ये या त्याच्यावेळेला आमचं दुकान खाली असते एवढी गर्दी नाही रहात ठीक आहे हो हो हो हो हो आहेत ना तुम्ही आरामात येऊन बघू शकता हो खाली वेळ चाळत असते आणि बघता येते हं ठीक आहे काही आम्ही काढून ठेवून ठेवून देतो तुम्हाला ज्या लागतील त्या घेऊन जा

आहे आमच्याकडे डिलेव्हरी बॉय हां ठीक आहे हां हां ठीक आहे